शाळेमध्ये असताना माझा आवडता विषय हा होता इंग्रजी कारण लहानपणापासूनच आमच्या सरांनी आम्हाला स्पेलिंग पाठ करण्यासाठी खूप प्रॅक्टिस दिली होती त्यामुळे हा विषय मला खूप आवडता होता आणि पॅरेग्रापनुसार आंसर लिहिणं हे मला खूप सोपं वाटत होतं त्याच्यानंतर हळूहळू जेव्हा सातवीला गेलो तर ग्रामरची आवड निर्माण झाली त्यामुळे माझ्या शाळेमधील सर्वात आवडता विषय होता तो इंग्रजी त्याच्यानंतर मला कठीण वाटला तो विषय होता इतिहास नागरिकशास्त्र आणि भूगोल कारण की इतिहासामधे इसवी सन अठराशे सोळाशे पंधराशे त्याच्यानंतर मुघल इतिहास शिवकालीन इतिहास ह्या सर्व जे इसवी सन होते आणि कुठली लढाई कुठे झाली का झाली सत्याग्रह चळवळी अर्थशास्त्रामध्ये किती निवडणुका काय हे माझ्या कधी डोक्यात बसलं नाही त्याच्यामुळे हा विषय मला खूप कठीण वाटला आणि आमच्या शाळेतील आनंदी आठवण म्हणजे की आम्ही जेव्हा टीचर डे असतो त्यावेळेस आम्ही स्वतः शिक्षक बनायचो आणि स्वतः शिक्षक बनून आमच्या शिक्षकांना आराम देऊन आम्ही त्या ठिकाणी लहान मुलांना शिकवायला जायचो तर तो असा आनंदी प्रसंग होता की आम्हाला एक वेगळा अनुभव भेटला त्या वेगळ्या अनुभवावरून आम्ही भरपूर काही शिकण्याचा प्रयत्न केला आणि त्याच अनुषंगाने आम्ही आज स्वतः एक शिक्षक झालो ही एक आम्हाला गर्वाची गोष्ट वाटते आणि तो एक माझ्यासाठी खूप आनंदी दिवस होता